हां वैभव माने का हां मी छत्रपती शिवाजी कॉलेजचा करमिल कम कर्मवीर भाऊराव पाटील या कॉलेजचे प्रिन्सिपल बघतो आहे बोलतो आहे मा शरद माने हां अरे सर आपल्याकडे ॲडमिशन बी ए ते यम ए फससाठी प्रवेश सुरू झालेले आहेत तर तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता घ्या आपल्या कॉलेजमध्ये हां हां हां सर हां असं आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना कास्टवाईज भारत सरकारच्या असेल किंवा महाराष्ट्र सरकारची सामाजिक विभागात सामाजिक न्याय या विभागामार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप असेल किंवा केंद्र सरकारच्या स्कॉलरशिप त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जातात कास्टनुसार मग ते एस सी कास्ट असेल ओपन कास्ट असेल किंवा ओ बी सी कास्ट त्या आता प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण कॉलरशिप देतो त्यांचे अकाउंड पोस्टचा अकाउंट असेल किंवा बँके नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढली जाते आणि त्या बँकेमध्ये त्यांची क कॉलरशिप प्रत्येक वर्ष आपण सेण पाठवली जाते कॉलरशिप आणि तुम्हाला कॉलरशिप मिळत असते त्यामुळे कॉलेजची आपली माफक फी आहे आणि त्या माफक फीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आपलं कॉलेज सुसज्ज असं आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आपल्या कॉलेजमध्ये खूप मोठं ग्रंथालय आहे ग्रंथालयामध्ये जवळजवळ एक लाख पुस्तकं आहेत आपली जी फॅकल्टी आहे जी शिक्षक वर्ग आहे सेटनेट झालेलं आहे पीएच डी झालेलं आहे जवळजवळ दहा डिपार्टमेंट आपल्या आहेत त्यामुळे तुम्ही इतिहास विषयासाठी ॲडमिशन घ्या आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी इतिहास विभागामध्ये जवळजवळ दहा शिक्षक आहेत ते सेटनेट आहेत पीएच डी आहेत चांगल्या पद्धती हां हां तर मॅम जो इतिहासामध्ये छत्र

हां तुम्हीही घ्या आणि तुमच्या आसपास तुमची कुणी मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांनाही सांगा ॲडमिशन घेण्यासाठी जेणेकरून हां जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही हां हां हां हो ते त्यांनाही हां हां हां हो हो अगदी बरोबर बरोबर हां हां हां तुमच्या ते स्कॉलरशिपमधून तुमची फि कट केली जाईल तुमच्याकडे थोडे अगदी पाचशे रुपये असतील किंवा हजार रुपये जर असतील तरी तुम्ही ॲडमिशन किंवा प्रवेश घेऊ शकता हां प्रॉस्पेक्ट कॉलेजमधून कलेक्ट करते जे अगदी माफक शंभर रुपये फी आहे आपल्या टेशनरी विभागामध्ये आहे थोरात म्हणून एक मामा आहेत त्यांच्याकडून तुम्ही ते घेऊ शकता सकाळी अकरा वाजता ते ऑफिस उघडतं आपलं स्टेशनरी विभाग उघडतो आणि त्यानंतर तुम्ही ते प्रवेश घेऊन इतिहास विभागामध्ये या हां चालेल सं ठेवतो फोन हां या मग तुम्ही ॲडमिशनसाठी ओके हो हो या